धाव आम्ही धावायला म्हणजेच काय रनिंग करायला रोजच सकाळी जात असतो यामध्ये मी रोज सकाळी उठते त्यानंतर आपलं पूर्ण रेडी झाली म्हणजे शूज वगैरे घालून म्हणजे बाहेर जायला निघते त्या त्यासाठी माझे फ्रेड्स म्हणजे सगळ्या फेड्सला मी कॉल करते सगळी सगळ्या फ्रेंड्स मिळून आम्ही धावण्यासाठी जात असतो तर जातांना आम्ही छान गप्पा गोष्टी हास्य विनोद करत करत करत रनिंग करतो यामुळे काय होतं की रनिंगही होते आणि आमचं माइंड माइंडसुद्धा फ्रेश होऊन जातो त्याचप्रमाणे आ तिथे म्हणजे रनिंग झाल्यावर आमचं पूर्ण रनिंग झालं की आम्ही तिथे थांब थांबतो व्यायाम करतो आणि व्यायाम केल्यानंतर परत आपल्या घरी येण्या्साठी निघतो आणि य परत येताना मग छान मोबाईलमध्ये गाणे लावून हेडफोन हेडफोन टाकून ते गाणे ऐकत बसते त्याच्यामुळे काय होतं की माईंडसुद्धा फ्रेश होतो आणि माय म्हणजे ते डोक्यामध्ये जे आगाऊचे विचार आहे ते सुद्धा निघून जातात आणि त्यामुळे काय होतं की एक चेहऱ्यावर वेगळंच असा हास्य येतं आणि त्यामुळे माझा पूर्ण दिवसही अधिक चांगला जातो